तर आमच्याकडे दोन कुत्रे आहेत म्हणजे दोन जनावरं त्यांना कुत्रे म्हणावं आणि एक गाई आहे आमच्याकडे आम्ही गाई ते एक बाजारपेठेतून घेतलेलं आणि जे कुत्रे आहेत ते आम्ही डॉगहाऊसमधून ते विकत घेतलेलं तर एक डॉग आहे आमचं लॅब आणि दुसरं आहे एक लॅब आहे आणि एक म्हणजे क्रॉस आहे की बाबा लॅबराडोरचं आणि पिडबुलचं एक क्रॉस आहे आमच्याकडे आणि हे पहिली गोष्ट म्हणजे हे काय व्यवसाय करण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी आम्ही जनावरं पाळलेली नाही आहेत पहिली गोष्ट ते भलेही गाई असू दे किंवा हे दोन कुत्री असू देत लॅब वगैरे लॅब तर प्युअर ब्रिड म्हटलं तर आम्ही पैसे कमावण्यासाठी नाही तर आम्ही हाऊससाठी म्हणून घेतलेले होते ते लहानपणापासून ते घेतलेले होते आणि अजूनही आहेत ते आणि गोष्ट म्हटली तर हा जर प पैसा कमावण्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ती तर आपल्यासाठी ते त्याचं राखण करणं ते आवडीनं आपण घेणं आपल्यासाठी तर कुत्री तर आम्हाला सगळ्या म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांना म्हणण्यापेक्षा जास्त पप्पाला आणि मला जास्त आवडतात कुत्री वगैरे म्हणजे जनावरं थोडक्यात की जनावरांना थोडं व्यवस्थित सांभाळणं त्यांना फिरवणं किंवा त्यांना खायला घालणं त्यांच्याकडून प्रेम करून घेणं त्यांना प्रेम देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ते जेव्हा आपण प्रेम देत असतो प्रेम घेत असतो त्या जनावराकडून तर आपलं आपण एक खूप म्हणजे आपल्याला मनाला समाधान भेटत असतं ज्यावेळी ते आपल्याला बघून मान हालवतात किंवा आपल्याला बघून त्यांचे काही तरी प्रक्रिया सुरू असते बाकीच्या गोष्टी तर ह्या गोष्टीतून पैसा कमवला वगैरे ह्या ह्या गोष्ट नाहीच आहे आणि पैसा कमवायसाठी तर ते जनावरं आणले नव्हतेत आम्ही तर एक पाळण्यासाठी किंवा एक आवडीसाठी म्हणून ते जनावरं आम्ही घेतलेलीत आणि ते अजून आहेत आणि तशीच राहतील कायम धन्यवाद